कुटुंबात आता पुरुष आणि स्त्री यांच्या भूमिका थोड्याफार वेगळ्या असू शकतात म्हणजे जसे की विभागणी काही पारंपरिक आणि आधुनिक दृष्ट्यातून केले जाऊ शकते आपल्या माध्यमातनं म्हणजे जसं की आता पारंपरिक पद्धतीत म्हणलं तर मग स्त्रियांची कामे आपण म्हणलं तर स्वयंपाक बनवणे म्हणा किंवा कपड्याची घरातील कपडे म्हणजे घरातील स्वच्छता कपडे धुणे परत देवपूजा ह्या सगळ्या स्त्रियांच्या असं स्त्रियांची कामे म्हणलं जा म्हटली जाऊ शकतात आणि पुरुषांची कामे म्हटली तर मग आपण नोकरी व्यवसाय करणे बाहेरचे सगळे व्यवहार बघणे परत एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेणे आणि घरातील बाकीचं सगळे मग पुरुष करू शकतात आणि तसं आधुनिक पद्धत म्हटलं तर मग आधुनिक विभागणी त्यानुसार मग समान समान जबाबदारी असू शकतात घरातील कामं आपल्या दोघांनी दोघांनी मिळून मिसळून करणे परत स्वयंपाक म्हणा स्वच स्वच्छता म्हणा हे थोडंफार विभागून घेऊ शकतं पण बाकी सगळं एकत्र करू शकतो दोघे मिळून आर्थिक नियोजन करायचं किंवा दोघे मिळून निर्णय घ्यायचं हे होऊ शकतं